इथे आजूबाजूला पर्यटकांसाठी घरात राहण्याची सोय किंवा घरे अशी आहे की जसं आम्ही आत्ता शेगावबद्दल सांगितलं शेगावला जी मुंबई पुणे साईडचे जे लोक आहेत ते जेव्हा भेट द्यायला येतात तेव्हा इथे लॉज किंवा धर्मशाळा आहे तर धर्मशाळेमध्ये पन्नास रुपये गादी किंवा शंभर रुपये बेड अशा प्रमाणे त्यांना राहायला मिळते किंवा लॉज जे आहे लॉजला आधार कार्ड वगैरे देऊनसुद्धा तुम्ही फॅमिलीसोबत राहू शकतात पण जेव्हा पर्यटक इथे भेट द्यायला येतात तेव्हा हॉटेल वगैरेमध्ये न जेवता तुम्ही शेगावच्या महाप्रसादाची सुद्दा भेट घेतली तर तिथेसुद्धा तुम्हाला तीस रुपयामध्ये जेवण वगैरे मिळो मिळते आणि जेवणामध्ये सुद्धा खूप छान बुंदीचा लाडू किंवा शि मुगाचा शिरा अशा पद्धतीने तुम्हाला खायला मिळते स्वच्छ आणि चांगल्या हाताने बनवलेलं जेवण तुम्हाला हॉटेलपेक्षाही चांगला महाप्रसाद आमच्या शेगावमध्ये भेटतो